माध्यमं लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे हे म्हटले ते बरोबर आहे त्याला कारणही तसंच आहे की आपल्या लोकशाहीमध्ये माध्यमं म्हणजे काय काय असू शकतात की जी समाज माध्यमं म्हणजे वेगवेगळे न्यूज चॅनल्स आहेत वर्तमानपत्रं आहेत किंवा इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब यासारखी प्रसारमाध्यमंसुद्धा हल्ली चांगल्यापैकी लोकं वापर करतात आणि प्रत्येकाची आवड निवडी असतात म्हणजे कोणी इंग्लिश कोणी हिंदी कोणी त्यांच्या मातृभाषेमध्ये सुद्धा बातम्या ऐकत असतात आणि मला असं वाटतं की त्या माध्यमातनं लोकांवरती बऱ्यापैकी प्रभाव पडू शकतो बरीच लोकं जे आहेत आपल्या इथे की त्यांच्या प्रभावाखाली त्यांची राजकीय किंवा वैयक्तिक किंवा पक्षीय मतंही ठरवू शकतात आणि देशाच्या प्रगतीसाठी माझ्या मते माध्यमं हे मोठं कार्य करू शकतात जर माध्यमांनी सकारात्मक भूमिका ठेवली आणि वस्तुस्थिती लोकांसमोर मांडली तर लोकं अधिक प्रगल्भतेने विचार करू शकतील जर काही माध्यमं ही ज्याला म्हणतात की कोणाच्या दबावाखाली लोकांना प्रभावित करत असतील तर त्यामुळे देशाच्या प्रगतीला नक्कीच बाधा येऊ शकते असं माझं स्पष्ट मत आहे